कोणतं गाणं तयार करताना शक्यतो आम्ही शांत वेळ पकडतो संध्याकाळी उशिरा कोणी ग व आसपास नसताना एकाग्र चित्ताने ते गाणं कसं शांतपणे लिहिता येईल हा विचार असतो त्याचबरो पहाटे आपण जर बसलो तर स्लोगन्स वगैरे आपण शांतपणे तयार करू शकतो आणि ते यमकात बसवताना या गोष्टी आपल्याला एकत्रित करता येतात एकाग्रता निश्चितच लागते कारण आशय डोक्यामध्ये असतो आणि जशा चालीनुसार यमक जुळवून एक एक शब्द खाली उतरवतो आम्ही तो जेव्हा कागदावर उतरवले जातात तेव्हा एकाग्रता ही निश्चित असली पाहिजे एकाग्रता नसेल तर कोणतंही लिखाण होऊ शकत नाही कोणतंही गीत तयार होऊ शकत नाही आशय जरी डोक्यात असला तरी त्याप्रकारचं गीतरचना करताना आम्हाला एकाग्रता निश्चितच असावी लागते जर्नस नियमित लिहिण्याचा काही प्रश्न येत नाही पण अशी बरीच गाणी लिहिलेली आहेत जी गाणी त्या त्या प्रसंगानुरूप अगदी कोरोना कालावधीतली गाणी असतील किंवा महागाईवरती असतील किंवा राजकारणावरती असलेली मिश्कील अशाप्रकारचे राजकारणाला चिमटे देणारे काही गीतं असतील जे प्रबोधनाची गीतं अगदी महागाईवरचं हुंड्यावरचं गाणं असेल एखादं एखादं मोठा खर्च करणारे दारूबंदीवरचं एखादं गीत असेल अशा गीतरचना करून त्यातून प्रबोधन घडवण्याचा प्रयत्न निश्चित होतो सामान्यतः मी मराठी भाषेतून लिहितो मराठी भाषेतून पूर्णपणे लोकांना गाणी आवडतात काही मालवणी भाषेतून सुद्धा आहेत ती लोकांना गीतं आवडतात आणि ह्या यातून आपण आमचंही प्रबोधन आनंद निश्चितपणे होतो आणि लोकांना प्रबोधन करण्याच्या मा मार्गामध्ये आम्ही एक कारण ठरतो असं वाटतं